रिकामा वेळ घालवण्यासाठी इथे बुलढाण्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे केंद्रे आहे इथे ए ए आर डी सिट् ए आर डी सिनेमा मॉल आहे परत रिलायन्स ट्रेंडस् आहे शॉपिंग मॉल आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट कुप गुरुकृपा वगैरे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट आहे त्यामध्ये वेळ घालवण्यासाठी खूप चांगला प्रे पर्याय आहे